हॅलो हां बोला काय झालं का काय झालं ते तर महागाई झाली आहे ना आता मग काय करणार ठीक आहे काचा कसं काय काय झालं काचामध्ये काय प्रॉब्लम झाला मला सांगू शकता

ठीक आहे ठीक आहे पुढच्या वेळेस मी जरा चांगलं करून देईन जेव्हा मी पुन्हा पुसेन ना तेव्हा चांगलं पुसून देईन मग तेव्हा तुम्हाला दाखवेन मी बघा म्हणून सांगेन मग काय करणार ॲडजस्टमेंट करावी लागते ना मला पण मग काय करू तसं नाही हो मी काम करते पण कधीकधी घाई घाईमध्ये एखादी गोष्ट राहते त्याला मी काय करू राहते घाई घाईत मला पण इतर कामं असतात मुलांची शाळा असते त्यामुळे कधीकधी घाई घाईत चुकून राहतं पण मुद्दाम नाही असं होत होते कधीकधी ठीक आहे मी बघेन हो हो चालेल चालेल उद्या आल्यावर मला जरा दाखवा मग मी बघते काय झालं कुठे कसं राहिलं काय ते ठीक आहे मग पुढच्या वेळेस पुसताना मी काळजी घेईन आणि आणि काय नाही नाही नाही म्हणत नाही म्हणत नंतर मी बघते काय करायचं ते आणखी काय हां

बरं बरं ओके हां बरं हां बरं बरं ठीक आहे चालेल हो हो चालेल चालेल हां आणि काही नाही ना ठेऊ मी